हा हॅलो गुड मॉर्निंग हा तू रिकामी आहे का आता बरं मग पुरणपोळीची रेसिपि सांग ना हो सांग हो काढलं काय काय बाय काय काय पाहिजे होतं हो सांग

शिजवावी लागते काय डाळ शिजवावी लागते काय डाळ शिजवावी लागते काय हो शिजवली पण हो नाही शिजवली ना हो शिट्ट्या झाल्या हो काढली हो शिजवली ना झालं थंड हो कणिक भिजवलेलीच आहे भरली हो लाटली ना हो शिजवली ना बरं ठीक आहे ना